गाडी चालविताना आपण खूप काळजी घेतली पाहिजे गाडीमध्ये आपण कागदपत्र ठेवताना लायसन आधार कार्ड आणि आर सी बुक अशी इतर कागदपत्र ठेऊनचं गाडी आपण चालवावी ही काळजी घे ग घेणे गरजेचं आहे जर गाडीत कागदपत्र जर नसतील तर पुलिसं आपल्याला आरटीयू हे आडवितात मग तिथं दंड भरावा लागतो मग हेल्मे हेल्मेट नसताना असताना आणि नसताना मग तिथं आपण कोणती काळजी घेतली पाहिजे हेल्मेट असताना तर आपल्याला सुरक्षिततेसाठी आपल्याला बचाव होतो हेल्मेट नसताना आपण मग तिथं पोलीस आर टी ओ आडवितो मग तुम्ही हेल्मेट नाही मग तुम्हाला जीवाचा धोका आहे का नाही काळजी घेता का नाही एवढी शासनाने सवलत देऊनसुद्धा हेल्मेट वापरत नाही ही एक तुम्ही निष्काळजीपणाचा वापर करत आणि रस्त्यावर जातात मग एखादा धोका होतो मग धोका झाल्यामुळे नंतर हेल्मेट नाही मग हेल्मेट जर असतं तर आपण वाचू शकलो असतो हेल्मेट नसताना मग वा वाचण्याचा प्रयत्नसुद्धा झाला म्हणजे वाचतच नाही असं शासनाचं म्हणणं आहे मग हेल्मेटसाठी आपण कितीतरी काळजी घेतली पाहिजे मग खेड्यामध्ये लोक असतात काय करायचे आहे जाऊ द्या तशीच गाडी काय करायचं आहे आपल्याला चट आपण बघू पुढच्या पुढं काय होईल ते होईल असं न कर करायचं म्हणून काळजी घेतली पाहिजे मग शासनाची जी सुविधा आहे ती काट काटकसरीनं काटेकोर पालन पाळली पाहिजे नंतर आपण ही गाडी प्रवासामध्ये मग जर आपल्याला सुखाचा करायचा असेल तर गाडीमध्ये हे वापर म्हणजे हेन रेनकोटचा वापर के केला पाहिजे एखादा पाऊस जर आला तर तिथं आपला रेनकोटचा वापर करूनच आपण प्रवास करतो इंडिकेटर आहे आपल्याला कोणच्या साईडला जायचं आहे ते इंडिकेटरचा वापर केला पाहिजे नाहीतर आपण उ जायचं डाव्या साईडला न त इंडिकेट पाहिजे उजव्या साईडला मग हा धोका नेहमी घडतो मग आपण ते असं जा इंडिकेटर योग्य दिशेला जाण्यासाठी वापर केला पाहिजे तर गतिरोधक आहेत मग ब्रेक आहे गाडीला आपण गाडी फास्ट न्यावी जर चालविली गतिरोधकवर दंदिशिनी आदळती मग आपल्याला काहीतरी यादा आजार होतो मग डोक्याला मार लागतो पायाला व ही होतं असा प्रकार घडू नये म्हणून आपण ब्रेकची काळजी घेतली पाहिजे हा अशा प्रकारे शासनाने जी काय सुविधा दिलेल्या आहेत त्याचा का योग्य वापर आपण खूप काटकसरीनं केला पाहिजे नंतर त्यांना आपल्यासाठी की गाडी खूप प्रयत्न चा वापर काळजी करूनच वा वापर करावा असे आम्हाला वाटत आहे